विकसनशील देश कशाला म्हणायचं याबद्दल सांगायचं झालं तर ज्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीचा विकास होतो शैक्षणिक बाबतीने तांत्रिक बाबतीने न्यायाच्या बाबतीने आणि जगासमोर त्या देशाचं मोठं उदाहरण ठेवलं जाते अशा देशाला आपण विकसनशील देश बोलू आत्ताच्या या जगामध्ये तंत्रज्ञानाच्या जगामध्ये भारत जो देश आहे हा विकसनशील देश म्हणून ओ ओळखला जातो आहे कारण भारताची जी प्रगती होत चालली आहे ज्या प्रकारे औद्योगिक राजकीय आर्थिक आणि तांत्रिक बाबतीमध्ये हे सर्वांना दिसून येते आहे सर्व जगासमोर मोठं उदाहरण आहे आणि जग जे आहे आता बदलत चाललेलं आहे लोकांच्या विचारांमध्ये बरीच तफावत होत चाललेली आहे विचारांनी बदलत चाललेलं आहे तसंच प्रत्येक कार्यानीसुद्धा आपल्याला बदललेलं दिसतंय जग आत्ताचं